हां दादा बोल

हां हां हां अच्छा ओके ओके अच्छा नाही नाही आमच्या इथं हॉस्पिटल चांगले आहेत म्हणजे प्रायवेट हॉस्पिटल्स पण चांगले आहेत गवरमेंट हॉस्पिटल पण चांगले आहेत आणि स्वच्छता वगैरे पण भरपूर आहे अरे आणि ते लोक डिलीवरी पेशंटसाठी वगैरे पण व्यवस्थित सोय वगैरे करतात त्यामुळे आणि आत्ता तर रिसेन्टली कसं झालं की एक ताई होती आमच्या इथे तर तिच्यासाठी आम्ही अपॉईंट केलं होतं तर तिला तिला आणि तिच्यासोबत जो माणूस राहतो त्यांच्यासाठी महाराष्ट्रात म्हणजे नाही फ्री जेवण त्या दोघींसाठी फ्री जेवण त्यांना बेडशीट त्या बाळाचे कपडे वगैरे खूप काही म्हणजे आमच्या इथं फॅसिलिटीज आहेत चांगलेही आहेत पण असं नाही की सगळेच चांगले आहेत काही आहेत ठीकठाक आहेत पण काही काहींची खूप हे अच्छा अच्छा अच्छा नाही नाही तिकडे मी तर म्हणजे तिकडे बरं आहे सगळं औषध म्हणजे नईक सगळं हॅंडल वगैरे व्यवस्थित करतात पेशंट्स पण चांगले आहेत त्यांनी त्यांचे रिपोर्ट्स वगैरे पण सगळं व्यवस्थित समजवून सांगतात मग एवढं काही टेंशन नाही त्यांचं असं हो डेफिनेटली आता रेल्वेची इतकी कामं चांगली चालू आहेत म्हणजे बाकी सगळ्या फील्डमध्ये चांगलं तर थोडसं हॉस्पिटलायझेशन आणि मेडिकलमध्ये पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे नर्सिंग स्टाफ वगैरे आहेत ते त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन सगळं केलं पाहिजे हो बरोबर आहे ते तर आहेच अच्छा अच्छा हां इकडे काम आता भरपूर झाले आहेत बघू आता ते किती दिवस टिकत आहेत कारण शेवटी सरकार आहे ते बदललं की ते सगळंच बदलतं हो हो सगळं व्यवस्थित आहे बाकी तुमच्या इथे हॉस्पिटल्स खूप मोठेमोठे जवळजवळ आहेत की लांब लांबच आहेत

अच्छा नाही नाही आमच्या इथे सगळीकडे जवळ आमच्या इथं जवळजवळ आहेत त्यामुळे एवढं काही टेंशन नाही आहे त्याचं ठीक आहे ठीक आहे हो ते तर आहेच हो हो हो चालेल चल मी करते मग नंतर